अहो तिकीट द्या ना किती वेळ झाला मी तुम्हाला सांगते आहे मला लोणीचं तिकीट द्या अहो काय तुम्ही हो असे कसे कंडक्टर हो इतका वेळ झाला तर तुम्ही भरभर भरभर तिकीट न देत केव्हाची मी नोट धरून उभी आहे

हां तुम्हाला दहा हात नाही आहे पण तुम्हाला त्याचे तुम्ही एवढे दिवस झाले करता म्हटल्यावर आम्ही कधीपासून तुम्ही नुसते बोटानी आम्हाला खुणा करता पैसे काढा पैसे काढा

दोन मिनटं थांबा एकदा तुमचं ते तिकिटाच उरकलं ना की आम्हाला कसं शांत खिडकीतून बाहेर बघता येतं कोणती गावं लागली काय हाटेलं बिटेलं कुठली दिसतात नवीन तुमचं चाललंच अजून मला विचारताय का अहो मी मघासपासून तुम्हाला सांगितलं मला लोणीला जायचं आहे आणि मी शंभर रुपयाची नोट काढून ठेवली आहे कधीपासून ती घ्या सुटे सुट सुटे नाही बाबा माझ्याकडे तुमच्याकडे आहेत ना तुम्ही एवढे कंडक्टर ना बसचे मग तुम्ही आई शपथ तुम्ही तर फारच बोलायला लागले हो सुटे पैसे घेऊन फिरायचं म्हणजे तिकीट पण आम्हीच काढायचं सुटे पैसे पण आम्हीच घेऊन फिरायचे तर मग एस टीवाले तुमचं कंडक्टर लोक करणार काय फक्त ते तिकीट फाडून आम्हाला देणार आता मग जेवढे पॅसेंजर आहेत तेवढ्याना तुम्हाला तिकिटं तर द्यायची आहेत ना म्हटल्यावर मग तुम्हाला तेवढे सुटे पैसे तुम्ही ठेवायला पाहिजे असं कसं

नाही नाही मग तुम्ही एक काम करा कंडक्टर तुम्ही तिकिटाच्या मागे लिहून द्या बरं की एवढे पैसे राहिले तुमच्याकडे सारखं सारखं मागायचं

अहो कायतरी तर आकडा तर लिहून द्या तुम्ही कसं आहे तुम्ही नंतर जाणार विसरून ह्याला तिकीट दे त्याला तिकीट दे मध्ये आणि मग मी म्हटलं तिकीट द्या पैसे द्या सुटे तर आणि नाही राहिलं तर मागच्या वेळेच्या कं मी मागच्या वेळी गेले होते नगरला तेव्हा मला त्या कंडक्टर म्हणाले की मॅडम मी तुम्हाला सुटे पैसे देऊन टाकले आहेत मघाशी आणि माझे पैसे बुडले तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा म्हणून तर लिहून द्या म्हणते आहे मी शेवटी पैसे माझे पुढे कसं पाऊण तासात माझं गाव येणार आहे लोणीला उतरायचं आहे मला पहिला स्टॉप असं काय करता थांबा आता हे शेजारचे बाबा काय म्हणतात मी विचारते त्यांना त्यांच्याकडे सुटे असतील तर पण मला काय हे तुमचं पटलं नाही आहे तुम्ही सुटे पैसे ठेवायला पाहिजे ठीक आहे हां असं तुम्ही म्हणताय पण नंतर दिले नाही उतरताना तर बघा बरं का मीच मी ह्या शेजारच्या भाऊंना पण मी सांगते आहे की बघा हा कंडक्टर साहेबांनी मला अजून पैसे नाही दिले आहे परत मी त्यांना शंभरची नोट देते आहे घ्या तुम्ही द्या बरं तिकीट घ्या घ्या घ्या आणि तिकीट द्या पण एक काम करा मी पाच मिनटांनी तुम्हाला परत आठवण देणार आहे ठीक आहे ओक्के ओके ठीक आहे ठीक आहे